मराठी साहित्यामध्ये अनेक विनोदी लेखक आहेत परंतु त्यामध्ये पु ल देशपांडे हे माझ्या आवडीचे लेखक आहेत पु ल देशपांडेंनी साहित्य नाट्य चित्रपट अशा वेगवेगळ्या क्षेत्रांच्यामध्ये मोठं असं योगदान दिलेलं आहे पु ल देशपांडेनी अनेक प्रवासवर्णनं लिहिलेली आहेत दूरचित्रवाणी क्षेत्रातील अभ्यासाच्या निमित्तानं त्यांनी जगातील वेगवेगळ्या देशांना भेटी दिलेल्या आहेत आणि त्या भेटी दरम्यान जे काही विविध प्रसंग घडले त्याचबरोबर त्या भेटीदरम्यान जी वेगवेगळी माणसं भेटली त्यांचं चित्रण त्यांच्या प्रवासवर्णनामध्ये आपल्याला दिसून येते त्यांचंच अपूर्वाई हे एक प्रवासवर्णन माझ्या अतिशय आवडीचं आहे त्यांची जी शैली आहे ती अतिशय मार्मिक व विनोदी असल्यामुळे ते माझ्या आवडीचे लेखक आहेत अपूर्वाई या प्रवासवर्णनामध्ये त्यांनी दूरचित्रवाणी क्षेत्रातील अभ्यासासाठी इंग्लंड फ्रान्स जर्मनी यासारख्या देशांना भेट दिली आणि त्या भेटी दरम्यान किंवा त्या भ्रमंती दर्म दरम्यान प्रवासाला निघण्यापासून ते प्रवासाहून परत येईपर्यंत जे काही विविध प्रसंग घडलेले आहेत त्याचं एक विनोदी चित्रण त्यांनी या पुस्तकात केलेलं आहे तसंच त्यांनी ज्या ज्या देशांना भेटी दिल्या त्या देशाच्या सांस्कृतिक इतिहासाचे जे वेगवेगळे पैलू आहेत ते पैलूसुद्धा त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडून दाखवलेले आहेत या अशा पद्धतीनं तिथली माणसं असतील तिथला जो सांस्कृतिक इतिहास असेल या विषयीची माहिती आपल्याला या पुस्तकातून अतिशय विनोदी पद्धतीनं अतिशय मार्मिकपणे आपल्याला मिळते हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं